हॅलो हां बोला हां हां बोला ना एक काम करा तुम्ही दो सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ घ्या जर तुम्हाला जास्त जे वाटत असेल तर तुम्ही रात्री पण घेऊ शकता म्हणजे एक सकाळी घ्या दहा वाजता आणि त्यानंतर सहा सात तासांनी घ्या आणि नंतर मग रात्री पण एक घेऊ शकता तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर ते डोझ नाही साईड इफेक्ट वगैरे नाही आहे याच्यामध्ये फक्त एवढं हेचं आहे की एक गॅसची गोळी तुम्ही अगोदर घ्या म्हजे काय गोळी घेतल्यानंतर गॅसेस वगैरे होतात की नाही त्याच्यासाठी गॅसची गोळी अगोदर घ्यायची नंतर मग ते पेनकिलर घ्यायचं नाही नाही नाही नाही नाही होणार नाही वेगवेगळ्या वेळेस घ्यायची आहे पण पद्धत तेच राहील म्हणजे अगोदर तुम्ही गॅसची गोळी घ्यायची नंतर त्याच्यानंतर मग ते पेनकिलर घ्या हां लिक्विड दोनच टाईम घ्या एक सकाळी घ्या आणि बघा नंतर घ्या नाही जेवणानंतर घ्या ना तुम्ही जेवणानंतर घ्या नाही नाही नाही जेवण झाल्यानंतर असं जास्त तर अर्धा तासानी घ्यायची असती नेहमी हा गोळ्या पाण्यास पाण्यासोबतच घ्यायचा आहे